स्थानिक बँकेकडून आर्थिक मदत मोफत मदत मिळत नाही आम्हाला त्या लोन लोन स्वरूपात मदत लोन स्वरूपात मदत करतात व आम्ही त्यांना व्याजाचा परतावा करतो धार्मिक गटाकडून मदत होते थोड्या प्रमाणात गरीब वर्गांना थोड्या प्रमाणात मदत मदत मिळते जसे आपत्कालीन काळात धार्मिक गट सक्रीय होऊन लोकांची मदत करतात त्यांना अन्नधान्याचे वाटप करतात आणि आर्थिक मदतसुद्धा थोड्या प्रमाणात करतात